माझी चित्रकलेची सुरुवात अगदी चार चौघांसारखी झा म्हणजे त्रिकोणी डोंगर त्यातून उगवणारा सूर्य पायथ्याशी एक झाड नदी दोन चार घरं नदीत एका पायावर उभा राहिलेला बगळा किंवा खर्च करकोचा मला तर तेव्हा कळायचंही नाही की मी नक्की काय काढलं आहे बगळा की करकोचा मात्र चोचीत एखादा मासा मात्र हवाच मग डोंगरावर ढग त्यात दोन चार पक्षी मग सूर्य काढताना त्याचा एक लहान एक मोठा असा किरण हळूहळू मात्र मला लक्षात यायला लागलं की प्रत्यक्षात असा छोटा किरण मोठा किरण असं काही नसतं बरं का आणि मग तिथूनच माझा चित्रकलेचा दृष्टिकोन बदलायला लागला पण तेव्हासुद्धा शब्दांपेक्षा चित्रातून सहजपणे एखाद्या गावाचं वर्णन कळून यायचं आणि मग हळूहळू समजायला लागलं की खरंतर चित्रातला आशय महत्त्वाचा मी सुरुवातीला चित्र अगदी माझ्या मनात काय आहे याचा विचार करून काढत असे पण ते काढताना अगदी फिकट काढायचे कारण काही चुकलं तर ते खोडता येतं ना मग नंतर मात्र ते गडद गडद करायचं मग रंगसंगतीचा विचार करून खात्री झाल्यानंतर रंगवायला घ्यायचे मला मानवी आकृतीचं चित्र मात्र कधीच काढता आलं नाही कारण नाक डोळे ओठ काढणं मला अवघड जातं त्यात येणारे भाव मला जमत नाहीत मात्र आजही मला माणसं काढणं जमलं नाही तरी मैदानात खेळणारी मुलं मात्र जमतात कारण ती लांबून काढायची असतात म्हणजे तसं ते दाखवताही येतं मग त्यामुळे वारली पेंटिंगसारखी ती मुलं मी काढायला लागले मग लांबची इमारत झाडं असंही काढायला लागले अर्थात चित्र पाहणाऱ्याला मैदानात मुलं खेळत आहेत हा आशय समजू शकायचा मी प्रिंटरेस्टा वापर मात्र फारसा कधी केला नाही त्यातल्या त्यात मधुबनी किंवा गोंड पेंटिंग करताना मी या ऑनलाईनचा संदर्भ थोडाफार घेतला होता चित्रामागचा माझा विचार एकच आहे की स्वतःच्या आनंद मी त्यात शोधत असते चित्र काढताना इतर कोणताही वेगळा विचार माझ्या मनात येत नाही मला असंही वाटतं की हे चित्र हे संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे जसं भाषा हे एक माध्यम आहे तसंच चित्र हेही एक प्रभावी माध्यम आहे आणि त्याचे परिणामही भिन्न असतात म्हणजे असं की मी जेव्हा घर हा शब्द म्हणते तेव्हा घर हा शब्द ऐकू येतो पण माझ्याबरोबर जर मराठी भाषिक माणूस नसेल तर त्याला घर हा शब्द म्हणजे ऐकून तर काहीच कळणार नाही पण जर मी घराचं चित्र काढलं तर कोणत्याही व्यक्तीला या चित्रावरून व्यक्त होणाऱ्या वस्तूचा अर्थ नक्कीच समजून येतो आणि इथे कोणत्याही देशाची किंवा प्रांताची आडकाठी येत नाही सामाजिक किंवा सांस्कृतिक दर्जाचाही संबंध इथे येत नाही चित्रातून आशयातील विचार समजला जातो एखाद्या चित्रातील भाव समजून सांगण्यासाठी खूप शब्द वापरावे लागतात आणि खूप शब्द वापरूनही सर्व आशय नेमकेपणाने व्यक्त होतातच असंही नाही चित्राचं मात्र असं घडत नाही तिथे आशय स्पष्टपणे कळून येतो असं म्हणतात की एक चित्र हजार शब्द बोलू शकतं चित्र काढताना त्याचा आनंद घेणं हे खरंतर माझं काम आहे चित्र कुठलंही असो मी ते स्वतःसाठी काढते मी स्वतःची चित्रशैली जपण्याचा प्रयत्नही करते चित्राद्वारे मनातील विचार उत्स्फूर्तपणे मला मांडता येतात आणि हे माझ्यासाठी खूप गरजेचं सुद्धा आहे मी खूप प्रवास करते प्रवास करताना निरीक्षण करते तिथे मला अनेक रंग दिसतात हे रंग माझ्या मनालाही भावतात मग मी ते सहजपणे कागदावर उमटू लागतात चित्रांच्या माध्यमातून लोकांशी बोलता येतं संवाद साधता येतो या चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त व्हायला प्रतिसाद घ्यायला मला आवडतं माझ्या चित्रातून जर एखाद्याला स्फूर्ती मिळाली तर मला नक्कीच समाधान लाभेल एखादा विषय घेऊन चित्र काढणं आणि त्यात आपल्या मनातला विचार व्यक्त करणं हे आव्हानात्मक मात वाटतं मला एखादं चित्र पाहून जसंच्या तसं काढणं आणि मनातलं चित्र मनातले विचार चित्र रूपाने कागदावर उमटवणं हे खूप वेगळं आहे तसंच वेगवेगळ्या रंगांचा परिणामही वेगवेगळा होतो त्यामुळे काही चित्र नकारात्मक दिसतात रंगांमुळे केवळ तर काही चित्र रंगांमुळे सकारात्मक दिसतात चित्रांच्या ह्या अशा अत्यंतिक अत्यंत लवचिक अशा माध्यमातून अभिव्यक्ती उमलत असते माझ्या चित्रात त्यामुळे चैतन्य भरून वाहत असतं असं मला वाटतं जसं गाणं गुणगुणणं किंवा नाचणं ही अभिव्यक्ती आहे त्याचप्रमाणे चित्र हे देखील भावना व्यक्त करायचं माध्यम आहे चित्रात रंग भरताना देखील ते आपल्या मूडनुसार भरले जातात बरं का प्रत्येक चित्र काहीतरी बोलत असतं बरंच काही सांगत असतं त्याची भाषाही आपण ठरवत असतो चित्रकलेची ही आवड मी आजही जपली आहे चित्र काढताना वाईट गोष्टींचा विचारही माझ्या मनात येत नाही वेळ छान जातो विचारशक्ती वाढते माझा हाही विचार आहे की मी स्वतःसाठी चित्र काढते मला ते इतर कोणाला विकण्याची काळजी नाही किंवा कोणाला ते न आवडण्याची काळजी नाही मी माझ्या मनशांतीसाठी खरंतर चित्र काढते चित्र चांगलं का वाईट याचा विचार मी करत नाही आणि हाच माझ्या चित्रामागचा विचार असतो माझ्या मनात जेव्हा अनेक गोष्टी घर करतात अस्वस्थता वाढते तेव्हा चित्रांच्या माध्यमातून मी या गोष्टींचा निचरा करते चित्र काढण्याचं महत्त्व इथे माझं मग आणखीनच वाढतं म्हणजे मला तं ते एक प्रकारचं मेडिटेशन वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये वाहून जाणं त्याच्या पलीकडचा किनारा शोधणं हे चित्र काढतानाचा माझा विचार असतो प्रत्येक वेळी नव्यानं काही गोष्टी माझ्यासमोर उलगडल्या जातात म्हणून चित्रामागचा माझा विचार हाच आहे की एक एका वेगळ्याच अनुभूती अनुभूतीचा आनंद मला मिळावा